आज प्रत्येक भारतीय मनात एक प्रश्न निर्माण होतो की महिला रजस्वला बसणे हा शारीरिक गुणधर्म आहे आज विज्ञानाने जरी सिद्ध केलं असलं की त्यामागे छूत अछूत किंवा देवळात जाऊ नये धार्मिक विधी करू नये ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियापासून किंवा देवदर्शनापासून स्त्रीला आपल्याला वंचित ठेवता येणार नाही कारण भगवंताने जे अर्थी तो गुणधर्म स्त्रीमध्ये निर्माण केला आहे तर आपण मनुष्य म्हणून त्या स्रीला देवापासून किंवा देवळापासून लांब ठेवण्याचा आ अधिकार नेमक आपला दिला कोणी हा मोठा प्रश्न आहे तर निश्चितच शरीरामध्ये बदल होत असतात रु जे मै दर मासिक तत्वानुसार ती महिला रजस्वला बसते त्यामध्ये तिलाही वैयक्तिक त्रास होत असतो तर त्या स्त्री त्या स्त्रीकडे त्या समाजाने एका वेगळ्या चुकीच्या भावनेने पाहाता कामा नये असं मला वाटतं कारण शेवटी शरीर आहे आणि जर भगवंताला ते चुकीचं वाटत राहिला असतं तर देवाने स्त्रीला ते मुळातच गुणच दिले नसते तिने रजस्वाला बसावं तर यामध्ये निश्चितच तसं वाईट मानण्यासारखं काही नाही तर ठीक आहे निसर्गाने दिलं आहे त्याला आपण ॲक्सेप्ट करूया आणि ते पुढे जाऊया